आज देशात यूट्यूबचे नवीन नोकरीचे साधन व्यवसाय झाले आहे यूट्यूबवर रेसिपीचे व्हिडिओ जसे मथुराज रेसिपी किचनमध्ये मराठी खाद्यपान आणि काही साऊथ इंडियन काही पंजाबी डिशेस असे विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला रेसिपीचे आणि क काय करता येईल आपल्याला कोणती गुजराती पदार्थाची किंवा राजस्थानी पदार्थ पदार्थ कशाप्रकारे बनवता येईल आपल्याला हे सगळे यूट्यूबवर सर्च करून पाहता येते आणि आपल्याला ते बनवता येते त्याप्रमाणे आपण बनवू शकतो यूट्यूबवर प्र प्रवासाची माहिती आपल्याला जिथली जायची समजा आपल्याला अक्कलकोट दर्शनासाठी जायचे आहे कुणीकडून रस्ता आहे कसा कोण्याप्रकारे आपण प्रवास करू शकतो आणि कशाप्रकारे आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊ शकतो आणि त्यापढे आपण गाणगापूर पंढरपूर गोंदवलं कोल्हापूर असे विविध ठिकाणी आपण जावून प्रवास करू शकतो आणि कोण्या ठिकाणी कसं दर्शन घेणे कसं राहणे कशाप्रकारे आपण ही माहिती यूट्यूबवर सर्च करू शकतो आणि आपला त्यामुळे वेळ वाचतो आणि आपली दर्शन ते सगळं व्यवस्थित होतं आणि कशा प्रकारे दर्शन घ्यायचं कुठं रांंगेत लागायचं काही नाही सगळं यूट्यूबवर आपल्याला कळतं त्याच्यामुळे लांबचा प्रवाससुद्धा आपल्याला आता सोपे झालेले आहेत आणि लहान लहान मुलासाठी यूटूबवर म्हणजे बडबड गीतं आहेत लहान मुलांचे काही कार्टूनचे कार्यक्रम आहेत जे लहान मुलांना म्हणजे आपण रमवतो त्याच्यामध्ये काही बडबड गीतं त्यांला पाठ होतात आणि त्याच्यामुळं त्यांचं मनोरंजन होतं आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळे लहान मुलांची म्हणजे प्रगती होते आणि काही गाणे वगैरे त्यांला पाठ होतात बडबडगीतातल्या गोष्टीमधून त्यांला शिक्षण भेटतं आपण कसं वागावं काय नाही बोधकथा वगैरे त्यांला तिथंपण भेटतात आणि त्याप्रमाणे त्यांला गेमिंग व्हिडिओसुद्धा आहेत लहान मुलांसाठी त्यातून मुलं गेमिंगमध्ये आपलं हे करतात काही मुलं शिकतात क काय करियर करता येते पाहतात कसं आपल्याला अपलोड करता येतात हे तेन गोष्टी मुलं शिकतात आणि शिवणकाम हे व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर शिवणकामाचंही खूप मोठं हे आहे ब्लाऊजचे डिझायनिंग गळे म आजकाल फॅशनचे ब्लाऊज बाह्यावगैरे खूप ब्लाऊजमधल्या डिझाईन आज झालेल्या आहेत आणखी ड्रेस डिझायनिंग साड्यांचं नऊवारी साड्यावगैरे आपल्या महाराष्ट्राची पद्धत नऊवारी साड्या कशा शिवायच्या तेही खूप ट्रेंड चालू आहे सध्याच्याला शिवणकामाचं यूट्यूबवर त्यामुळे स्त्रियांला एक नवीन प्रकारचं प्लॅटफॉर्म भेटलं म्हणायला चालत नाही तिथं महिला आपलं स्वतःचं बिझनेस चालू करू शकतात यूटूबवर सर्च करून एक प्रकारे सगळ्या म्हणजे माहिती काढून आपलं उत्पन्न वाढू शकतात यातून लोकांना म्हणजे उत्पन्नाची साधनं हे झालेली आहेत म्हणजे आपण कसं उत्पन्न मिळू शकतो ते आपण आज कशाप्रकारे यूट्यूबचा फायदा करू शकतो आपल्या आयुष्यात आपल्या जगण्यात जे आपण यूट्यूबवरून काय काय घेऊ शकतो हे सर्व यूट्यूब चॅनलमुळे होतं